उपजीविका म्हणजे आता आता हा असा काळ चालू आहे की तिथे म्हणजे वीज ही पाहिजेच आणि वीज नसल्यावर कोणाचं कामकाजच चालत नाही वीज नसल्यावर पूर्ण देश ठप्प होऊ शकतो पूर्ण जग हे ठप्प होऊ शकतो कारण की आधीच्या काळामध्ये कसं होतं की वीज नसली तरी ते हा त्यांना माहीत नव्हतं की वीज हा काय प्रकार असतो मग ते उजेडासाठी काय करत होते आग पेटवत होते पण आताच्या टायमाला नाही विजेवर सर्वच कामं आपले सर्वच कामं हे विजेवर चालत असतात विजेवर आपला म्हणजे लाईट नसले तर आपला अंधारा अंधारामध्ये आपलं जेवण पूर्ण जाळू शकतं आणि विजेमुळे विजेमुळे रेल्वे चालते विजेमुळे टी वी चालते विजेमुळे आपलं घरातली लाईट चालते खंब्याची लाईट चालते वापस विजेमुळे असे खूप सारे काय माहिती विजेमुळे चालत असंन वीज ही उपजीविका म्हणजे सर्वात मोठी उपजीविका आपण आताच्या टायमाला ही वीज बोलू शकतो विजेमुळं सर्व काही होतं आणि व व वीज ही जर नसली तर सगळे कामं ठप्प होऊ शकतात आणि जर वीज नसली समजा एक एका टायमाला लाईट गेली आणि आता तर लाईट जातेच उन्हाळ्याच्या टायमाला तर कसं आहे की ओवर लो से सेटिंग होते तर त्याच्यामुळे खूप जास्त ओवरलोड होतो उन्हामुळे गरम होते खूप या ट्रान्सफॉर्म फ्राॅमरच असतात ते काय असतात तर ते ओवरलोड होतं असतात आणि ओवरलोड झाल्यामुळे काय होऊ शकतं तर ब्लास्ट होऊ शकतात तर त्याच्यामुळे ते ब्लाष्ट झाल्यावर ते त्याचे का कामं हे चारपाच दिवस काही होणार नाही तर चारपाच काय एक महिना होणार नाही आणि त्याच्यामुळे तो जे जो ट्रान्सफॉर्मर ज्या ज्या क्षेत्राकडे तो वीज पुरवठा करतोय त्या त्या क्षेत्राला वीज पुरवठा मिळणार नाही तर असं नाही होण्यासाठी हे काय करतात तर तीनचार घंटे ती जी डी पी असते म्हणजे ट्रान्सफॉर्मर असतं ते काय करतात तर ते हे करतात थंड होऊ देतात आणि त्यानंतर मग ते वीज चालू करतात पण त्या वेळेत त्या काळात मग लोकांनी काय करावं तर सगळ्यांचे म्हणजे आता आजकालच्या ज जमान्याकडे सर्वांच्याच घरात एक आहे ते इनट इनवर्टर आहे ते ते इनवर्टरमुळे ते इनवर्टरमुळे कसं होते की इनवर्टर ही एक बॅटरी असते खूप मोठी आणि त्याच्यामुळे आपली हे चालू असतं काय बोलतात त्याला वीज आपल्या चालू असते त्याच्यामुळे एवढी जास्त वीज तर मिळत नाही परंतु जेवढी वीज मिळते जेवढी वीज मिळते तेवढी आपल्याला पुरेशी आहे वीज तर मी हेच बोलू इच्छितो विजेबद्दल